मला वाचनाची आवड आहे आणि मी रोज काही ना काहीतरी वाच वाचत असते तसेच मला कविता कथा ल लिहायला आवडतात खरंतर कविता म्हणजे वाचनापासून सुरुवात झाली की कविता तालासुरात लईमधे कशी वाचली जाते इथून माझ्या लेखनाची सुरुवात झाली किंवा मला साहित्यामधे आवड निर्माण झाली आणि ही आवड निर्माण करण्यामधे माझे शाळेतील शिक्षक लोक त्यानंतर मी बी एला जेव्हा कॉलेजमधे शिकत होते तिथले सर्व शिक्षक लोकं त्या शिक्षकांच्या शिकवणीतून माझ्यामधे एक आवड निर्मान झाली आणि मला लिहायला वाचायला म्हणजे कविता लिहायला तालासुरात बोलायला आणि ती लिहायलाही छान वाटू लागले त्यानंतर जर मग एम एला माझं साहित्य मराठी साहित्य हा माझा विषयच होता मराठी साहित्यामधूनच मी एम ए केलं त्यामुळे प्रश्नच नव्हता तर मी कविता म्हणजे व वाचन भरपूर होतं आणि शिवसाहित्याचा अभ्यास त्याच्यामुळे बरेचसे लेखक वगैरे माझ्या वाचना तून गेले त्यांचं साहित्य मी वाचलं तर तसं म्हटलं तर मला पु ल देशपांडेंचं साहित्य फार आवडतं आणि तसेच बरेचसे लेखक आहेत गौरी देशपांडे विभावरी शिरुरकर आणि आत्ताचे आधुनिक काळातलेही लेखक आहेतच त्यांच्याही लेखनाचा प्रभाव म्हणजे माझ्या लिखाणावर दिसतो त्यांचं बघून मला लिहिण्याची प्रेरणा वाटते तसेच आत्ताच्या याच्यातले वैभव जोशी वगैरे मिलिंद जोशी किंवा स्पृहा जोशी किंवा निरजा वगैरे ले असे बरेचसे लेखक कवयित्री आहेत की ज्यांच्या लेखनातून मला प्रेरणा मिळाली की आणि एम एच्या साहित्यामधे जेव्हा मी अभ्यास करत होते एम एला तेव्हा ब कितीतरी लेखकांचे साहित्य माझ्या वाचनातून गेले मग त्याच्यामधे त्या लेखकांच्या साहित्यातील ज्या प्रेरणा होत्या ती त्या साहित्यातून मला प्रेरणा मिळाली की अरे असं लिहिलं जातं तसं लिहिलं जातं आणि त्यांचे कसे विषय असतात जीवनातील अनुभवविश्व ते कसं आपल्या साहित्यातून मांडतात तसं ते एक माझ्या लिखाणावरती एक तो प्रभाव होत गेला आणि मला लिखाणामधे आवड निर्माण झाली की अरे किती छान लिहितात हे लेखक लोक आपल्या भावना किती सुंदरपणे आपले शब्दां शब्दांकित करतात मग त्यामधे मला कविता हा प्रकार जास्त आवडतो कारण कवितेला कवितेमधे भावना व्यक्त करायला बंधनं येतातच प्रश्नच नाही पण तालासुरात आणि बरोबर त्याचं एक शास्त्र असतं की कवितेचा मुक्तछंद वगैरे अशा पद्धतीचं त्यामुळे पु ल देशपांडे वगैरे किंवा बरेच आणखी साहित्य मी वाचले त्या अशा सर्व लेखकांचा विजय तेंडुलकर त्यांचे नाटकं वगैरे अशा सर्व साहित्याचा प्रभाव माझ्या लिखाणावरती आहे असं मला वाटतं किंवा या सर्व लेखकांपासून म्हणजे साहित्य परंपरेतील सर्व लेखक त्यांच्या प्रेरणेतून मला त्यांच्या लिखाणातून मला प्रेरणा मिळते असं मला वाटतं